हो या यवतमाळ जिल्ह्यात तर खूप बेकार हवामान अनुभवलेले आहे आत्ता सध्या पावसाळा सुरू आहे तर आत्ताचाही अनुभव सांगतो की भरपूर पाणी झालेलं आहे लोकांच्या घरात चार चार पाच पाच फूट पाणी गेलेलं आहे लोकांचं अन्नधान्य घरातल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तू खराब झालेल्या आहे आणि उन्हाळ्यात तर भरपूरच ऊन तापतं कारण की जेणेकरून उन्हाच्या तापमानाने लोकांचा मृत्यूसुद्धा होतो इथे कमीत कमी टेम्परेचर चव्वेचाळीस पंचेचाळीसच्या वरती जातं एवढं टेम्परेचर असतं इथे उन्हाळ्यात आमच्या की भरपूर भयानक भयानक स्थिती झालेली आहे इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि हिवाळा तर त्याहूनही जास्त कठीण असतो कारण की जसा जसा हिवाळा वाढतो आणि तशी तशी थंडी पडतो तर हा एक अनुभव खूपच अनुभवलेला आहे कारण की आम्ही हिवाळ्यात बाहेर जातो तर असा काही बदल भरपूर बदल झालेला आहे आणि भरपूर उन्हाळ्यात टेम्परेचर हिवाळ्यात थंडी अतिगार आणि पावसाळ्यात अतिशय पाणी ह्या तिन्ही ऋतूमध्ये भरपूर अनुभव आलेला आहे